मी दोन वर्षाआधी एका कश्टमरच्या म्हणजे विद्यार्थिनीचे थेसिस टायपिंगचे कम्प्लिट करायचे पीएच डीचे वर्क घेतलेले होते त्यासाठी त्यांनी मला पंधरा दिवस व वेळ दिलेला होता आणि त्या पंधरा दिवसाच्या हिशेबाने मी वर ते हाताशी घेतलेले होते पाच दिवस झाल्यानंतर असं माहीत पडलं की त्यांना ते सबमिशन येणाऱ्या तीन दिवसात करायचे आहे म्हणजे माझ्याकडे आता माझं ट्वेंटी पर्सेंट तर वर्क झालं होतं आणि मला तीन दिवसात उरलेलं एटी पर्सेंट वर्क करायचं होतं तेव्हा मी त्यांना क्लियर म्हटलं होतं की हे वर माझ्याच्याने होणार नाही पंधरा दिवसाचा वेळ मी मागितला होता पण तीन दिवसात तुम्ही म्हणाल तर ते शक्य नाही पण ती विद्यार्थिनी एकदम रडायला लागल्यामुळे हे ते खूप टेंशनमध्ये प्रेशरमध्ये आल्यामुळे दादा कसंही करून मला तुम्ही हे वर कम्प्लिट करून द्या माझ्या पीएच डीचा प्रश्न आहे हे आहे ते आहे तीन दिवसांनीच माझं सबमिशन आणि इंटरव्यू आहे पीएच डीचा ही सगळी सिच्युएशन मला खूप क्रिटिकल आणि डिस्टब करणारी गेली तरी मी तिचे ती सिच्युएशन आणि त्या मुलीची हालत पाहून तिला ते काम तीन दिवसात कम्प्लिट करून द्यायला होकार दिला आणि तेव्हा मी ते काम आऊटसोर्सिंग करून दोन ते चार ऑपरेटरला पैसे जास्त देऊन काम करून ते काम मी स्वता लॉसमध्ये जाऊन त्या मुलीकडून जेवढे पैसे घेतले तेवढे घेतले बाकीचे पैसे माझ्या खिशातून टाकून दोन ते तीन हजार रुपये तीन दिवसात ते काम आऊटसोर्स करून वर्किंग कम्प्लिट करून घेतलं आणि स्वतः त्याची सेटिंग वगैरे करून तिला तिचे थेसिस वेळेवर दोन दिवसातच म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत कम्प्लिट करून बायंडिंग करून रेडी करून देऊन दिले